नृत्याचा माझ्या जीवनावर खरोखरच सकारात्मक असा परिणाम झाला आहे लयबद्ध तालबद्ध हालचाली तसेच मुद्राभिनय म्हणजे नृत्य मी शास्त्रीय नृत्याची अभ्यासक आहे ह्यामध्ये समेला फार महत्त्व असते एखादा तोडा किंवा तुकडा संपवून सम गाठल्यावर जो आनंद होतो ना तो अवर्णनीय असतो एका लयीत नृत्य करणे हे एक मानसिक समाधान देऊन जाते नृत्यामुळे शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळते तसेच आपण तल्लीन होऊन एखाद्या ठेक्यावर किंवा नृत्याच्या बोलावर नृत्य करतो तेव्हा म्हणजे भान हरपून जायला होतं त्याचबरोबर नृत्य ही अशी कला आहे की गुरु गुरुशिवाय खरं तर गुरुशिवाय कुठलीच कला आपण शिकू शकत नाही त्यामुळे गुरूंबद्दल जो आदरभाव असतो आणि गुरूंबद्दलच नाही तर त्यामुळे हे इतर कुठल्याही क्षेत्रात ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं आहे त्याच्याबद्दल आदरभाव हा निर्माण होतो नृत्यामध्येही जल जर एकल नृत्य असेल तर आपण स्वतःचाच शोध घेतो त्यावेळेस आणि जर समूह नृत्य प्रकार असेल तर तिथे कोणीही वरचढ नसतो एकमेकांपेक्षा सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांच्या लयबद्ध हालचाली करणे आणि प्रत्येकानेच त्या तालाशी ठेक्याशी एकरूप होऊन नृत्य करणे याच्यामुळे एक सकारात्मकता निर्माण होते आणि एकूणच जीवनावर सकारात्मक परिणाम होतो नृत्य हे अध्यात्माकडंही नेणारं आहे तालाशी ठेक्याशी एकरूप होता होताच या जगन्निर्मात्याशीही आपण एकरूप होऊन जातो त्यामुळे कुठलीही कला असू दे पण नृत्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम नक्कीच होतो असे मला वाटतं आणि माझ्या तर जीवनावर खरंचच झाला आहे माझ्या आयुष्याला एक शिस्तलबद्धता कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीत ताल शोधून त्याचा आनंद घेणे आणि नवनिर्मिती करणे हे मला नृत्यातूनच शिकायला मिळालं आहे धा धीन धिन धा हा नृत्याचा ठेका हा आपल्याला आयुष्यातील ठेका सतत वाजत राहो असं शिकवतो नृत्य खरोखरच जीवनावर सकारात्मक परिणाम करतो